योग करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे सगळ्यात पहिले आम्ही आमच्या मनाला हे समजावून सांगितलं की तुम्ही योग करणार नाही तो वारंवार आजारी पडणार त्यामुळे कोणी प्रोत्साहन दिलं हा मुद्दाच राहत नाही तुमचं शरीर आहे ते तुम्हाला देवाने दिलेलं आहे आणि ते आपोआपच निरोगी राहा अशा प्रकारचं आपलं शरीर तयार झालेलं आहे पण त्याला निरोगी ठेवण्याकरता तुम्ही दररोज योग साधना आणि व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहेत मरेपर्यंत तुम्हाला ह्या योगाचा व्यायामाचा लाभ घ्यायचं आहे योग कराल तरच तुम्ही मरेपर्यंत चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता शेवटी असं म्हणावं लागते की याचसाठी केला होता अट्टहास अखेरचा दिन सुखाचा होईल हा दिवस सुखाचा होईल हे आम्हाला आमच्या साधू संतांनी त्यांच्या अध्यात्मामध्ये अभंगामध्ये सांगितलेलं आहेत ते आम्हाला आमच्या संतांनी सांगितल्यामुळे योग करण्याचा छंद आणि प्रोत्साहन आम्हाला मिळालेलं आहे